हॉटेल वृंदावन हां मी पिंगळीहून देशपांडे बोलतो माझ्या मित्राने तुमचा नंबर दिला होता आमच्याकडे एक एक वाढदिवसानिमित्त पार्टी आहे त्या पार्टीसाठी आम्हाला तुमच्याकडनं काही खाद्य पदार्थ घ्यायचे आहेत तर तुम्ही काही सुचवू शकता का काय काय तुम्ही देऊ शकाल आम्हाला

हो लहान मुलाचे हां साधारण दोनशे तीनशे मुलं तरी जमा होतील चालेल हां तर म्हाव म्हा आमच्या दृष्टीने आम्ही मेनू ठरवला आहे त्या मेनूप्रमाणे जसं तुम्ही दिलंत खूप बरं होईल हां त्याना स्नॅक्स म्हणून वेफर्स त्याच्यानंतर केक आईसक्रीम आणि काही फ्रूट्स फळं हे सुरवातीला द्यायचे आणि नंतर मग जेवणासाठी वेगळा एक मेनू तुम्ही द्या हो तर जेवणासाठी आम्हाला फ्राईड राईस दाल तडका त्याच्यानंतर असलं तर चायनीज व्हेजमध्ये ते असं तारीख साधारण एकोणतीस डिसेंबरला आहे वेळ साधारण दुपारची दुपारच्या वेळी पाहिजे आम्हाला एकोणतीस डिसेंबर दुपारी साधारण साडे बारा एकच्या दरम्यान हो आणि साधारण याचा टेंटेटीव खर्च किती येईल आणि बील किती होईल साधारण अच्छा अच्छा आठ हजार पण मग त्याच्यात काही आम्हाला डिस्काऊंट मिळू शकतो नाही अजून नाही म्हटलं तरी तीनशे तीनशे मुलांचं आहे त्यात परत त्याचे पालक मंडळी येणार मग हा आकडा वाढणारच तर काही प्रमाणात आम्हाला डिस्काऊंट मिळाला तर बरं पडेल ठीक आहे चालेल चालेल चालेल चालेल मग कळवतो तुम्हाला मी परत एकदा फोन करतो आम्ही पण घरात डिस्कस करतो आणि कळवतो ओके